हॅलो हा प्रिया काय करते हो तू रात्री ॲडवटाईजमेंटमध्ये बघितलं का पुष्पा टू मूव्ही किती हिट सुपरहिट झालेला आहे हो मी भरपूर लोकांचे रिव्ह्यू देखील ऐकली की खूप छान मूव्ही आहे हो आपले शेजारच्या थेटरमध्ये देखील तो लागलेला आहे अ दोन दिवसापासून अतिशय उत्कृष्ट त्याचे गाणेदेखील अतिशय छान आहेत मी असं ऐकलं आहे हो मी ट्रेलर देखील बघितला आहे अतिशय छान आहे तू पण बघ हो मग जायचं का आपण बघायला हो रात्री करू नं नियोजन पण मग त्यासाठी काही आप आपल्याला काही तिकीट वगैरे तिकिटांचं काही नियोजन करावं लागेल ना हो मी एका न्यूजपेपरमध्ये ॲडवर्टाईजमेंट बघितली होती त्यामध्ये ते सांगत होते की त्यांचं कुपन कोड काहीतरी आहे ते वापरल्यावरती आपल्याला टिकिटांवरती डिस्काउंट मिळणार आहे मग आपण करायचं का ते डिस्काऊंट ॲप्लिकेबल बघायचं का मग आपण जाऊ बघायला तो फिल्म रात्री हो आणि आणखी तुझ्या ओळखीचे तिथे आहेत ना थिएटरला ते काका हो तुमचे ते रमेश काका हो त्यांना पण विचारून बघ ना तिथे काही सवलती वगैरे आहेत का नाही आमच्यासाठी म्हणा आम्ही कॉलेज स्टुडंट आहोत आम्हाला काही स भेटेल का सवलत वगैरे हो म्हणजे त्यामुळे आपल्याला थोडेशी पैशामध्ये बचत करता येईन ना ते पैसे यूज करून आपण दुसरं काही ग करू शकतो मग टिकीटात जर आपल्याला सवलत मिळाली असेल तर हो अगं मी खरंच बघितलं पुष्पा टू अतिशय छान छान असा मूव्ही आहे आणि एकदम लोकांचे रिव्यू पण खूप छान आहेत की बघण्यासारखा मूव्ही आहे एवढा खर्च करून त्यांनी बनवलेला आहे आणि त्यातले स्टार पण एकदम मस्त आहेत कास्टिंग पण छान आहेत आणि त्यातले गाणे पण खूप छान आहे आणि स्टोरी पण युनिक आहे ना थोडीशी हो मग रात्रीचं करू ना नियोजन पण मग हेच टिकिटांचं थोडसं प्रॉब्लेम आहे तो तेवढा बघतेस का तू हो ठीक आहे तू त्या काकांना फोन करून विचार आणि ते न्यूजपेपरचं मी जसं तुला त्याचा फोटो काढून आहे नं तुला व्हॉट्सअपवरती मी टाकते हो मग आपल्या दोघींच्या टिकिटांसो बघ आणि आपल्यासोबत जर रेश्माला पण यायचं असेल तर तिला पण बघ विचारून म्हणजे आपण जास्त जणं असल्यावर ते आपला खर्च पण हा कमी होईल ना म्हणजे आपण बचत करू हो जा म्हणजे मैत्रीमध्ये जा कमी जास्त होतच राहील ना ठीक आहे मग तू तसं विचारून बघ त्या काकांना आणि मग जर इथे जवळ ह्या थेटरमध्ये तसं काही नसेल तर मग आपण दुसऱ्या जवळच्या तुमच्या बिल्डिंगच्या आसपास कुठे तिथे थेटर आहे ना तिथं जाऊन बघू हो मी आता फ्रीच आहे तू तेवढं बघून मग मला फोन केला तरी चालेल किंवा मग मॅसेज टाकला तरी चालेल हो आणि रेश्माला मी थोड्या वेळाने फोन करून बघते ती काय म्हणते ते पण तुला सांगते मग आपलं नियोजन काय ते आपण ठरू हो तसं तिघीच आहोत पण मग आपण बघू जर अजून कोणाला ॲड व्हायचं असेल तर मी आपल्या फ्रेंड्स ग्रुपच्या मॅस सर्कलवरती मॅसेज पण टाकते तसा हो म्हणजे त्या काकांना पण सांगायला होईल ना की आम्ही जास्त मुली आहोत मग तुम्ही आम्हाला अजून सवलत देऊ शकता हो बरोबर आहे जास्त असल्यावर ते आपल्याला सवलत पण जास्त मिळू शकते आणि त्याचा फायदा पण होऊ शकतो हो ठीक आहे जाऊ आणि बाकीचं काय नियोजन करायचं मग हो टाईम आणि ते टाईमचं पण बघून घे कारण की दोन शो आहे वाटतं एक सहाचं आहे आणि एक नऊनंतर आहे वाटतं मग नऊ नंतरच बघ कारण की म्हणजे आपल्याला रि रिटर्न येताना पण काही प्रॉब्लेम हो हो नको तसं काका घ्यायला येतीलच आपल्याला पण मग नंतर काही प्रॉब्लेम नको हो मी घरच्यांना सांगितलेलं आहे की मग आपण पुष्पा टू बघायला जात आहोत घरच्यांचा काही प्रॉब्लेम नाही तू बी तसं घरच्यांना काकांना सांगून घे हो चालेल ठीक आहे मग तेवढं चौकशी करून मला फोन कर मी रेश्माचं तुला सांगते आणि ते न्यूजपेपरचं तुला व्हॉट्सअप करते चालेल हो चालेल ठेऊ मग हो ठीक आहे ठीक आहे बाय बाय हो ठीक आहे ठीक आहे